भारतातील सर्वात महत्वाचे सण म्हटले तर दिवाळी दसरा होळी गणेशोत्सव असे सांगता येतील दिवाळी पाच सहा दिवस साजरी केली जाते दिवाळीमध्ये वसूबारस धनत्रयोदशी नरकचतुर्दशी पाडवा लक्ष्मी पूजन आणि भाऊबीज असे दिवस साजरे केले जातात आणि प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे दिवाळीमध्ये चिवडा लाडू शेव शंकरपाळे चिरोटे चकल्या करंजी असे अनेक फराळाचे पदार्थ केले जातात सकाळी पहाटे पहाटे अभ्यंग स्नान केलं जातं त्याच्यासाठी उटणं लावतात सुगंधित तेलाने शरीराला मालिश केलं जातं हे थंडीचे दिवस असल्यामुळे आपली त्वचा कोरडी पडू नये ह्याच्यासाठी हे सगळे उपाय आहेत संध्याकाळी रात्री अंधार पडल्यावर फटाके उडवले जातात एकमेकांच्या घरी लोक जातात आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतात दसरा ह्या सणाला पूर्वी आपट्याची पानं एकमेकांना दिली जायची पण आता झाडाची पानं इतकी तोडून टाकायची नाहीत म्हणून फक्त शुभेच्छा देण्यासाठी भेटलं जातं होळी हा सण असा आहे की खूप राज्यांमध्ये साजरा केला जातो आणि त्याला नावंही वेगवेगळी आहेत मला असं वाटतं पंजाबमध्ये त्याला लोडी म्हणतात महाराष्ट्रात होळी म्हणतात महाराष्ट्रात होळी पेटवतात मग लाकडं शेणाच्या गोवऱ्या असं सगळं मांडून ती होळी पेटवतात आणि होळीला पुरणपोळीचा नैवेद्य देण्याची प्रथा आहे नंतर गणेशोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो दहा दिवस सार्वजनिक गणपती असतो गणेश चतुर्थीला गणपती बसतात आणि अनंतचतुर्दशीला गणपतींचं विसर्जन होतं ते दहा दिवस सुंदर आरास छान छान नैवेद्य हे सगळं केलं जातं सार्वजनिक गणपती खूपच मोठ्या प्रमाणावर असतात तिथे दगडूशेठ हलवाईच्या पुढे पहाटे अथर्वशीर्ष पठण असतं लाखो बायका जमतात आणि एकत्र अथर्वशीर्ष म्हटलं जातं तर गणपती हा महाराष्ट्रात तरी सगळ्यांचा खूप आवडता सण आहे